हॅलो हॅलो एम एम रेस्टॉरंटमध्ये लागला आहे हा नंबर ओके मला फूड ऑर्डर करायचं होतं मी पायल बोलते तर तुमचा मेन्यू सांगाल मला ओके तर मला पनीर बटर मसाला दाल फ्राय चार बटर नान दाल राईस आणखी स्वीटमध्ये गुलाबजामून दोन तीन तीन बिसलरी दोन कोल्ड्रिंक थम्सअप पेप्सी चालेल दोन्ही पैकी काही हां आणि पत्ता लिहून घ्याल तर पत्ता आहे खडकी स्टेशन लँडमार्क आहे तर तुम्ही तिथून आले तर तुम्हाला अपोलो क्लिनिक लागेल अपोलो मेडिकल तर एक म्हणजे बिल्डिंगला दोन एंट्रन्स आहेत एक अपोलो क्लिनिककडून एक गर्ग इलेक्ट्रिकल्सकडून जर तुम्ही अपोलो क्लिनिककडून गेले तर तुम्हाला आत जाऊन बेसमेंटला फिरावं लागेल बरंच आणि तिथून मग तुम्ही आतून जर गेला तर तुम्ही दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाल तर त्यापेक्षा तुम्ही जर पुढून आले आणि तिथे हॉट चिप्स म्हणून आहे आणि संतुष्टी फूड प्लाजा म्हणून हॉटेल पण आहे एक जर तिथून आले आत तिथून गर्ग इलेक्ट्रिकल्स म्हणून आहे तिथून वर जरा चढायला पायऱ्या आहेत तर तिसरा मजला तिसरा मजल्यावर फ्लॅट नंबर नऊ आणि सोसायटी कुंदन क्लासिक्स आहे कुंदन क्लासिक्स औंध रोड तर तुम्हाला कळेल ते तिथे तुम्ही देऊ शकाल का पण वेळेची मर्यादा आहे म्हणजे दहापर्यंतच आमचं सुरू राहतं त्याच्यामुळे ज आताच वाजले आहेत साडे नऊ जर पॉ शक्य असेल तर तुम्ही वीस पंचवीस मिनटात पाठ पाठवू शकता का पाठवलेलं बरं राहील म्हणजे जमेल का तुम्हाला वीस पंचवीस मिनटात पाठवायला चालेल ठीक आहे थँक्यू हा थँक्यू धन्यवाद